माझ्या मते माझ्या क्षेत्रामदे धार्मिक पर्यटन स्थळं जास्त आहेत तर या पर्यटक पर्यटकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राहण्याच्या सुविधा म्हणजे भक्त निवासासारख्या सुविधा किंवा लॉजसारख्या सुविधा वाहतूक आणि पायाभूत सुविधा व्यवस्थित प्रमाणामध्ये आहेत आणि त्याची वे वेळोवेळी देखभाल केली जाते काळजी घेतली जाते अजून लोकांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय काय करता येईल धार्मिक कारणासाठी तर लोक येतातच परंतु या ठिकाणी लहान मुलांसाठी फनफेअर त्यानंतर लोकांना आता सध्या शांततेची गरज आहे त्याच्यामुळं एखादं ध्यानधारणा केंद्र त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर थोडासा बालपणीचा आनंद घे घेता यावं यासारखे काही गेमपण गेमसारखे गेम झोन तयार करता येतील जे चकचकाटापासून झगमगाटापासून लांबपासून अगदी नैसर्गिक पद्धतीने त्या गोष्टी केल्या जातील